अगं रचना तुला माहीत आहे का काल मी मिशोवरील मस्त हेडफोन मागितलं तुम ब्ल्यूटूथ हेडफोन नाही का मी ज्याबाबत तुला सांगत होते तो तर तो काल आला घरी तर मस्त चांगला आहे त्याचं कॉलिटी वगैरे मस्त वायरलेस आहे आणखी चालणार आहे खूप बहोत कमी किमतीत एक नंबर प्रोडक्ट भेटला आहे अगर तुला घ्यायचा असेल तर कधी सांगशीन मला आपण त्याच कंपनीमधून बोलवणार इथूनच मागवशीन आणखी त्याचा बॅटरी लाईफपण छानलाय ब्ल्यूटूत आहे तर नाही तर कोणते कोणते हेडफोन्सचील चार्जिंग तेवढी चांगली नाही राहत याची बॅटरी लाईफ खूप छान आहे आणखी दि दिसण्यामध्ये पण चांगला आहे तुझ्या फ्रेणमधील कोणालास चांगलं ब्ल्यूटूथ हेडफोन पाहिजे असेल तर सांगशील की असं असं आहे म्हणून ठीक आहे आणखी बहुत छान प्रोडक्ट आहे एक नंबर मला तर खूप आवडले तू उद्या घरी येशील तुला पण दाखवणार मी किती छान प्रोडक्ट आहे तो ठीक आहे